माझ्या घराजवळच साईबाबा प्राथमिक शाळा आहे त्या शाळेची जी स्थापना आहे ती अनेक वर्षांपूर्वीची आहे जेव्हा ही शाळा स्थापन झालेली होती त्यामध्ये अगदी कमी विद्यार्थी होते नेमकेच दहा पंधरा जे आजूबाजूला रहायचे तेच विद्यार्थी त्या शाळेमध्ये यायचे पण आज वर्षानुवर्षे त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की त्या शाळेने तिची शाखा उ जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे एक शाखा जी आहे ती साई मंदिरच्या बाजूलाच आहे आणि दुसरी शाखा जी आहे ती अकोली रोड इथेसुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे या शाळेमध्ये खूप छान प्रकारचं विद्यार्थ्यांना संबोधलं जातं तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्याकरिता पुस्तकांचीसुद्धा उपलब्धी करण्यात आलेली आहे त्या शाळेचं जे क्रीडांगण आहे ते खूप मोठं आहे शिक्षक सुद्धा तेथे खूप जा